हां बोला श्रुती मॅडम हो मजेत मॅडम तुम्ही कसे आहात

हो हो प्रिन्सिपल साहेबांनीच पाठवलेलं होतं

हो चालेल ना करू या आपण छानपैकी काहीतरी तयारी करू या त्याबद्दल मला वाटतं आता सव्वीस जानेवारी आहे तर देशभक्तीची काही गाणी वगैरे घेऊ या पुढे मुलांचे डान्सचे पर परफॉर्मन्स घेऊ या मग तुम तुमच्या वर्गात तुमच्या वर्गात पण आहेत का असे डान्स करणारे किंवा गाणं

हं माझा पण दहावीचा विद्यार्थी आहे प्रकाश साबळे तर तो डान्स वगैरे छान करतो तर मग कुठलं तरी देशभक्तीवरती आपण बघू या त्याला तो बसवू या पण याला पण ते तुमचे कोणते आहेत ते विद्यार्थी तिला एक दोनतीन गाण्याचा आठवडा आधी सराव करावा लागेल आपल्याला त्यांचा थोडी प्रॅक्टिस घेऊ या शाळा सुटल्याच्या नंतर थोडं अर्धा एक तास त्यांचं सराव घेऊ या जेणेकरून मग ते मेन त्या दिवशी काही इश्यू नाही होणार प्रॉब्लेम नाही होणार

हां मध्येमध्ये कोळी नृत्यबी घेऊ या पण दोनतीन आपल्या देशाचे घेऊ या आणि बाकी मग ते सजावट वगैरे करायची आहे लाउडस्पीकर नाष्ट्याचं वगैरे ते पण बघावं लागेल आपल्याला टीचर्स आहेत मग पालक येतील त्यांना बसण्याची व ते चेअर वगैरे डेकोरेटिव ती व्यवस्था करायची आहे त्यांच्या नाष्ट्याच मं ते खर्च तो वाढेल आपला तर त्या हां तर शाळेतल्या आपल्या पॅरेंट्सकडून काही करू या का आपण चार्ज लावू या का प्रत्येक पालं पालकाला शंभर वगैरे काय तर त्यातूनच तो आपला खर्च निघेल हो ते पालक प्र प्रतिनिधी तो आपण निवडलेला न मग त्याला हं आपण डायरेक्ट नाही बोलू शकत त्यांना मग ते फारच हां त्यांच्या कानावर घालूयात ते बघू या मग ते काय विचार त्यांचे तर तेव्हा म्हटलं तर ठीकच आहे

चालेल ते पकडतो आणि आता तुम्ही म्हटलात ना कोळी नृत्य घ्यायचं तर ते मुलांचे मग पोषाख वगैरे मग ते आपल्याला ते पण आणावे लागेल ना भाड्याने त्या त्यांच्या साईझप्रमाणे आता कोण हो आता कोणकोणते आहेत त्यांच्या हिशोबाने साइझ साइझच्या हिशोबाने आपल्याला ते कपडेपण त्या आधी आणून बघावं लागेल आणि मग सजावटसाठी मग हं हां चालेल ना ते भेटलं मग प्रत्यक्ष भेटले ते बरं राहील आपल्याला कारण पोरं हे एवढं आपण जास्त हे करू शकत नाही आणि हो चालेल आणि अजून मग मला वाटतं अजून दोघंतिघं आहेत ना त्या आहेत ना दुसऱ्या मॅडम पण आहेत त्या त्यांना पण घेऊ या त्यांना आपल्याला सांगितलं पण आपल्याला सगळ्यांचं साथ लागेलच चालेल चालेल ठीक आहे